हॅलो हां स्नेह लोट्या मॅडम बोलता का हां मला तुमचा सोशल मीडियावरून तुमचा नंबर भेटला मला तुम्ही गायडन्स करता मुलांना हां तर हां मला होता मात्र ट्वेल्थ सायन्समधून ट्वेल्थ झाले आहे मला सिक्स्टी पर्सेंट आहेत मला पुढे यू पी एस सी एम पी एस सी टाय ट्राय करणार आहे मी

अच्छा बी ए मंद मध्ये सगळं हिस्ट्री वगैरे सब्जेक्ट असतील ना त्या

ओके मग तिथले टीचर्स स्टाफ वगैरे कसा आहे तिथला मला म्हणजे जे मला लागणारे पुस्तक वगैरे आहेत बुक्स वगैरे यू पी एस सी एम पी एस सी साठी ते मला तिथं भेटतील ना लायब्ररीमध्ये

अच्छा मग आता मी सायन्समधून आहे तर मला आर्ट्समध्ये गेल्यानंतर थोडं हार्ट्स ते वाटणार नाही ना काय म्हणजे पूर्ण थेडी भाव वगैरे अच्छा मग आणि म्हणजे आणि काय काय पुढे म्हणजे हे राहतील ऑप्शन असतील मला अच्छा नाही मला म्हणजे मला आता सा स साहे बी हे यू पी एस सी एम पी एस सी सोडून मला दुसरं म्हणजे दुसरं आता ट्वेलनंतर दुसरं काय करता येईल मला ओके ओके चालते ठीक आहे बघते मी मग विजिट करून चालेल ठेवते